नवशिका जे नवीन नवीन बाईक्स चालावायला शिकतात त्यांच्याकडून फारशा चुका होतात त्याला मी थोडक्यात एक्सप्लेन करू शकतो साधारणत बघायला गेलं तर आता बाईक्स चालवणं फारसं कठीण नाही राहिलं आहे खूप इझी इझी झालं आहे ते फारसे मुलं ते बघून बघूनच शिकून जातात तरी फारसे नॉर्मल मिनिमम चुका होतात त्यांच्याकडून जसं नवीन नवीन आपन त्यांना बाईक शिकवायला गेलो तर ते क्लच एक्सिलेटरचा आणि गिअरचा व्यवस्थित ब्रेकचा व्यवस्थित यूज नाही करू शकत ते त्यावेळेस त्यांना ते म्हणजे भितीदायक निर्माण होते की आपण पडून जाऊ म्हणून पण ते हळूहळू त्यांना कवर होऊन जाते जसं आपण बघायला गेलो की आज ह्या जमान्यामध्ये आता बारा तेरा वर्षाचे चौदा वर्षाचे मुलं बाईक्स चालवायला शिकून जातात ते आणि शिक शिकणं ही मोठी गोष्ट ते शिकून गेले तर त्यांना माहिती आहे की कॉन्फिडन्स ते चालवू शकतात पण हे सरकारच्या नियमात नाही बसत जर ते एटीन प्लस आहेत तरच ते रोडावर गाडी चालवू शकतात पण ही आता पालकांची चूक आहे त्याच्यामध्ये की ते रोडावर त्यांना चालवायला देतात ज आणि जर काही धोका झालं तर ते सरकारवर हे कर करतात आणि फारसं म्हणजे ड्रायविंगमध्ये तर पालन केलंच पाहिजे जे आता रोडावर गाड्या चालव पालन केलंच पाहिजे मॅक्झिमम लोक हेल्मेटसुद्धा यूज नाही करत आणि ही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी खूप मोठी गोष्ट मानली जाते कारण साधारणतः ॲक्सिडेंट झाला डोक्यावर माल मार बसला तर खूप म मोठा अपघात होतो त्याच्यामध्ये तर हेल्मेटचा अधिक वापर केला पाहिजे हे मला वाटते आणि बाईक्स व्यवस्थित सर्विस केला पाहिजे आय मीन बाईक बरोबर आहे की नाही त्यांचे ब्रेक्स ब्रेक्स वगैरे गेअर वगैरे ब बरोबर चालतात की नाही आहेत टायर वगैरे हवा आहे की नाही त्याच्यामुळे पण धोका होण्याची खूप शक्यता आहे तर ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि थर्ड वन म्हणजे म्हटलं की त्यांच्याकडे लायसन्स मेन म्हणजे लायसन्स पाहिजे रोडावर चालवण्याची जे एटीन प्लस आहेत त्यांनी प्रत्येक मुलांनी लायसन्स बनवायलीच हवे पाहिजे जेणेकरून ते फ्रीली गाडी चालवू शकतात आणि हे नियमात बसते त्याच्यात पालकांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे की एटीन प्लस झाल्यावर त्यांना गाड्या दिल्या पाहिजे हातामध्ये चालवायला सगळं झालं पाहिजे आणि बघायला गेलं तर वाहतुकीच्या नियमात हे पालन होणे आवश्यक आहे तर एवढी मला वाटते